हा मॅडम

हा हा आ या ना मग आमच्या इकडे इथं दुकानावर हा हा हा हा मला ते सोफा पाहून दहा हजार बारा हजार तुम्ही तुम्ही स्वत घेऊन गेलं तर हे ॲटो भाडं न जर आम्ही जर पोहचवलं तर तुम्हाला दोन तीनशे रुपये ॲटो भाडं जो ठरवणारं आहे ॲटोवाला आम्हाला इतके पैसे पाहिजे का तितके पैसे पाहिजे आम्ही त्या हिशोबानं मग तुम्हाला सांगू शकतो आणून देतो हा हा आम्ही देऊ तुम्हाला पण असं मग त्याचे ॲटो भाड्याचे रेट जास्त वाढणारं आहे जसं दहा हजार आहे तर तुम्हाला दहा हजार तीनशे रुपयाला लागणार आहे कारण की ॲटो भाडं तुम्हाला द्यावं लागेन ना जर आम्ही दिलं तर तुम्ही जर स्वत ॲटो घेऊन आले स्वत जर नेलं तुम्ही तर तुम्हाला मग ते तीनशे रुपये ते तुम्ही स्वत भरू शकणार आहे नाहीतर तुमचे तीनशे रुपये ह्या बिलला लागून येणार आहे नाही तुम्ही एम आय डी सीतल्या दुकानावर या ना एम आय डी सी बघतो हा हा तुम्हाला देऊ शक हा ॲटो भाडं जर तुम्ही स्वत आणलं तर मग आम्ही जसं मग पे करू या जायाचं जर भाडं म्हटलं तर तुम्हाला तीनशे रुपये सूट देऊ तीनशे रुपये तुम्ही तुमच्याकडनं भरता आहे का इकडलं देऊ शकतो आम्ही

काय अजून हा हो कोण घेणार हा ये हे आपलं हे हा नाही नाही गॅरंटी गॅरंटी गॅरंटी आहे ना तुमचं साधारण तुटफुट झालं नाही नाही नाही नाही गॅरंटी आहे ना गॅरंटी असल्यानंतर मग तुमचं तुटफुट झालं तर आम्ही तुम्हाला भरून देऊ शकतो हा हा ठीक आहे मॅम हा हा कधी येऊन राहिले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे